तांत्रिक प्रगती बदलत्या ग्राहकांच्या पसंती आणि डिजिटल प्लॅटफ्लॉमचा उदय यामुळे भारतातील मनोरंजन क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षात उत्क्रांती झाली आहे जसे की सिंगल स्क्रीनपासून ते थेटरपर्यंतचा प्रवास टेलिव्हजनचा उदय डिजिटल क्रांती ओ टी टी प्लॅटफॉर्म वेगवेगळे चित्रपट जसे की बॉलिवूड चित्रपट टेलिव्हीजनवरचा ॲपोरा क्रिकेट संगीत आणि नृत्य कॉमेडी स्टँडअप कॉमेडी कुटुंबांसाठी पाहण्यासाठी लोकांना बघायला जास्तीत जास्त कौटुंबिक नाटक रोमॅनटिक कॉमेडी रिले रिलॅटिविटी शो रियालिटी शो खेळामध्ये क्रिकेट बातम्या आणि चालू घडामोडी शक्यतो माणसं हे बातम्या आणि चालू घाडाम मोडीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो आता त्यांचा आवडीचा विषय म्हणजे सामाजिक समस्या राजकारण राजकारणामध्ये काही माणसं तर खूप इंटरेस्ट दाखवतात बॉलिवूड आणि सेलिब्रिटी बातम्या क्रीडा आणि फिटनेसच्या बातम्या प्रवास आणि शोधांच्या बातम्या अशा वेगवेगळ्या बातम्या बघण्यामध्ये मेन म्हणजे पुरुष मंडळी खूप उत्साही असतात आणि महिलांमध्ये बघायचं गेलं तर कौटुंबिक नाटक मालिका सिरियल रियालिटी शो अशा वेगवेगळ्या कॉमेडी स्टँडअप अशा वेगवेगळ्या शोजमध्ये महिलांचा जास्त इंटरेस्ट असतो